कुणी जर गाणे सुरू करत असेल गाणे म्हणण्याचं सुरू करत असेल तर सर्वप्रथम त्यांनं गाण्याचं बेशिक काय आहे ते शिकायला पाहिजे त्यासाठी त्यांनी एखाद्या ठिकाणी आता खूप गाण्यासाठी तबला वादन गायन गिटार वाजवणे यासाठी विविध प्रकारचे क्लासेस चल चालत आहेत आजकाल तर तो एखादा क्लास त्यांनी जॉईन करायला पाहिजे मग त्या गुरुकडून किंवा त्या सरकडून त्यानी बेसिक शिकायला पाहिजे बेसिकमध्ये सारेगमपासून सुरुवात करायला पाहिजे सारेगम ची सुरुवात झाल्यानंतर नंतर जे गुरु शिकवतील ते त्यांनी शिकायला पाहिजे आत्मसात करायला पाहिजे त्यासाठी त्यांनी पहाटे उठून रियाज करायला पाहिजे सगळ्यात मेन जर काय असेल गाणे शिकण्यासाठी तर तो रियाज आहे आणि रियाज करून आणि सगळं व्यवस्थित हे करूनच त्यानी ते गाणं शिकायला पाहिजे तरच तो त्या गाण्यामध्ये गाणं म्हणू शकतो आणि तो त्यामध्ये तल्लीनहून गाणं म्हणू शकतो पण त्यासाठी त्यांना बेशिक गोष्टीची खूप आवश्यकता आहे आजकाल संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा खूप विविधता आहे त्याच्यामध्ये परीक्षा आहेत त्याच्या एक्झाम द्याव्या लागतात एक्झाम दिल्यानंतर त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही तुमच्यामध्ये ते बेसिकली सगळं तुम्ही आत्मसात करायला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या शरीरासाठीसुद्धा म्हणजे घसा साफ होण्यासाठी तुम्ही स तुमचे गुरु जे काय सांगतील की तुम्ही आंबट खाऊ नये दही खाऊ नये रात्री झोपताना गरम पाणी प्यावे किंवा सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे म्हणजे तुमचा घसा व्यवस्थित राहतो हे असे जे सल्ले देतात गुरू ते तुम्ही सगळे ऐकायला पाहिजे